ताज्या बातम्या आम्ही कार्यक मित्र मित्र आप आम्ही जेव्हा आम्ही फिरायला सकाळी वगैरे जातो कधी मित्र एकामेकाशी चर्चा करतो आणि जी काही त्यांना माहिती असेल बातम्याबद्दल खेळाशी निगडित ताज्या बातम्या आणि असे नवीन जे खेळ असतात आहेत त्याच्याबद्दलला मी काहींकडून माहिती घेतो जे आम त्यांना माहीत असेल ते ते सांगतात जे मला माहीत असेल ते आम्ही सांगतो तसेच यूटूब मोबाईलद्वारे आम्ही त्यांने नवीन बातम्या आणि देशाबद्दल खेळाची निगडित क्रिकेट असो हॉ हॉलीबॉल असो असे वेगवेगळ्या खेळाबद्दल यूट्यूबमध्ये माहिती आपल्याला भेटते रेडिओमध्ये पण आम आम्ही त्याच्याबद्दल माहिती ऐकायला भेटते टी व्हीवरही आम्ही त्याची बातमी घेत असतो तसंच आपण पेपरामध्ये सकाळच्या वेळेस आपण पेपर वाचतो त्याच्यामध्ये एक नवीन ब्लॉग असतो वेगळा ब्लॉग असतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खेळाशी पूर्ण संबंधित वेगवेगळ्या खेळाचे संबंधित सगळे न्यूज असतात व नवीन नवीन पूर्ण त्यांच्या लेख लेखच असतो वेगवेगळ्या खेळांचा एक पानच असतो पूर्ण त्यांच्या पेपरामध्ये तसं बघितलं गेलं की एक न्यूज पेपर पण असते त्याच्यामध्ये की फक्त न्यूज हे खेड्याशीच संबंधित असते एक न्यूज प पेपर पण आहे तसं मला तर विशेष तरक्रिकेट या खेळाशीच जास्त आवड असल्यामुळे मी त्या क्रिकेटच जास्त न्यूज ऐकतो त्याच्यामध्ये आणि इथे जास्त मी यूट्यूबवर आणि ऑनलाईन न्यूज त्याच्यामध्ये मी बघत असतो अशा प्रकारे करतो